हॅलो हां जीओचं ऑपिस का मेसेज एक आला होता ते मोबाईल बिलाबद्दल हो हो तर ते बिलचं म्हणजे कसं आहे मला काय ते समजलं नाही नीट की स्कीम आहे तुमचे तीनशे रुपये कायतरी दाखवते त्याच्यामध्ये तीनशे रुपयेमध्ये किती आता किती म्हणजे सेवा किती मिळणार आपल्याला तीन महिने आणि नको नको तीनशे रुपयेमध्ये एक कमीत कमी असं स् सहा महिने मिळेल अशी एक स्कीम असली तरी पाठवा

तीनशे रुपयेमध्ये सहा महिन्याची स्कीम असेल तर पाठवून द्या बघा तशी काय स्कीम आहे का हो हो नाही नाही मागं मी भरलं होतं एकदा तर तसं मला स्कीम होती की ते सहा महिने चालेलं अशी तुम्ही तर महिन्यात तीन महिनेच नको नको नको नाही परवडण्यासारखं पण तुम्ही मेसेज पाठवला म्हणून मी ही चौकशी करतो आहे हां हां हां बरं बरं बरं असेल उपलब्ध तर बघा बघा बघा तशीच काय स्कीम आहे का चालेल चालेल चालेल बघून सांगा हां हां हो हो कळवा कळवा चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे बरं बरं बरं हो हो चालेल चारशेपर्यंत गेलं तरी चालेल पण स्कीम चांगली असावी हो हो पाठवा तुमचं जे मेसेज बघितला मी म्हणूनसाठी मी फोन केला मी तुम्हाला हो चालेल की हां चारशेपर्यंत चालेल पण सहा महिने असे चालणारी स्कीम असावी ठीक आहे ठीक आहे ओके ओके ठीक आहे हां सर कळवा ठीक धन्यवाद धन्यवाद